हॅलो सर मी तुमच्या ऑनलाईन यॅफवरून अॅटो रिक्षा बुक केला होता आणि सकाळी दहा वाजता मी तो अॅटो रिक्षा घेऊन अमरावती येथे आलो होतो परंतु घाईघाईत मी माझी बॅग आणि पॉकीट अॅटोमध्ये विसरलो आहे त्यामुळे मी तुम्हाला विच विनंती करतो की तुम्ही त्या रिक्षावाल्याला कॉल करून माझे पॉकेट आणि ब्यॅग मला परत मिळू मिळवून देऊ शकता का असे झाल्यास मी तुमच्या आभार मी तुमचा आभारी राहील कारण त्या पॉकीटमध्ये माझे आधारकार्ड पॅन कार्ड आणि पासबुक ए टी यम कार्ड आहे त्याचा दुसं दुसरं दु दुरुपयोगो न हो न होता ते माझ्याजवळ स् व्यक्ती व्यवस्थित राही रित्या आले तर बरं होईल